आता शिवणकाम या क्षेत्रामध्येही आणि या क्षेत्रामध्ये अनेक घटक पडले आहे त्याच बरो त्याच घटकांमध्ये फॅशन डिझायनर म्हणून हा एक उच्च दर्जाचा टेलर त्याला आपण म्हणू शकतो आणि त्यामध्ये जर माझ्याकडे साधनांमध्ये साधनं धाग धागे लोकर किंवा यंत्र आहेत पण त्यात अतिशय अत अतिउत्तम काम करण्यासाठी आता नवनवीन आणखी वस्तूंचा समावेश त्यात करू शकतो बटनं झाले वेगवेगळ्या डिझायनाचे वेगवेगळ्या आकाराचे त्यात ड त्यात मणी डायमंड असा उपयोग करून ते बटनं मिळतात त्यांनी त्यात सुंदर सुंदर कलाकृती केलेली असते त्याचबरोबर लेस नावाचा हा प्रकार हा घटक सुद्धा त्यात मिळतो त्या पण शिवलेल्या कापडाच्या अवतीभवती किंवा अतिश त्याची काय तरी क त्यात काय तरी कलाकृती करण्यासाठी त्यात काय तरी डिझाईन बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो त्याचबरोबर अतिशय रंगरंगीन प्रकाराचे डायमंड्स छोटे छोटे खडे आणि रत्न हिऱ्यांसारखे दिसणारे किंवा सोनेरी सोन्यासारखे दिसणारे अतिशय असे उत्तम असे दर्जाचे अलंकारही मिळतात जे आपण त्यां यां त्यांचा समावेश करून आपण आपल्या शिवलेल्या कपड्यांना अतिउत्तम प्रकाराचं एक प्रदर्शन करण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो